मी या शिमर कंपनीची मॅट लिपस्टिक आता पंधरा दिवस आधी ऑनलाईन मागवली होती आणि ती माझ्याकडे याला जवळपास सोळा दिवस लागले ॲक्च्युली मला सांगण्यात आले होते की पंधरा दिवसांत मिळून जाईल पण ती एकदोन दिवस मला लेटच भेटली जवळपास सतराअठरा दिवसानंतर आणि मी जेव्हा ती पॅकिंग बघितली घरी जाऊन मी ते पॅकिंग उघडली पाहिली तर मी त्यामध्ये पिंक शेडमधून चार लिपस्टिक ऑर्डर केलेल्या होत्या आणि मी जेव्हा ते पॅकिंग खोलली तर त्यामध्ये पूर्ण रेड कलरच्याच लिपस्टिक निघाल्या होत्या चार पण आणि तरी मग मला असं वाटलं की जाऊ द्या आल्या आता आपण काय परत करायचं म्हणून मग मी त्या लिपस्टिक यूज करायला लागली मग एकदोन दिवसांनी मला एका लग्नात जायचं होतं तर मग मी मस्त माझा पूर्ण मेकअप वगरे केला आणि ती लिपस्टिक मी लावली तर माझी ओठांवरती लिपस्टिक मी लावली सुरुवातीला मला चांगला फील वाटला की रेड कलर आहे खूप छान दिसत आहे पण जेव्हा मी लग्नासाठी जायला बाहेर निघाली बाहेर खूप ऊन होतं आणि मी बाहेर गेली लग्नात ऊन होतं बाहेर मग लग्नात जाईपर्यंत माझी ओठाचा कलर म्हणजे रेड तर नव्हताच पण तो इतका डीपली असा एकदम काळाकाळा झाला होता की म्हणजे खूपच खराब वाटत होता मी जशी इंट्री केली लग्नामध्ये माझ्या मैत्रिणी होत्या तिथे उभ्या आणि त्या मला पाहून हसत होत्या तोंडावर हात घेऊन मग माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं मी त्यांना पाहिलं तर त्या माझ्याजवळ आल्या हसतहसत आणि मला म्हणाल्या की का गं तू डुक्कर कापून खाल्ले का मला इतकं वाईट वाटलं की बापरे आपण ही जी लिपस्टिक इतकी महाग ऑनलाईन घेतलेली आहे ती इतकी खराब दिसत आहे का मग मी तशीच खाली मान घालून लगेच वॉशरूममध्ये गेली आणि आरशात पाहिलं तर खरंच माझे ओठ इतके खराब दिसत होते मग मी लगेच ती टिश्यू पेपरने माझी लिपस्टिक काढून टाकली आणि जी नॉर्मल होती ती मी लावून घेतली मग रात्री घरी जाऊन मी झोपली लग्न झाल्यावर रात्री तर दुसऱ्या दिवशी पाहते तर माझे ओठ पूर्ण फाटलेले होते आणि पूर्ण तिच्यावर ब्लॅक आणि व्हाईट असे पॅचेस आलेले होते आणि मला म्हणजे चक्कर पण येत होती आणि कसं म्हणजे अंग पण एकदम असं माझं गरम झाल्यासारखा वाटत होता आणि मी आता डॉक्टरकडे गेली तर त्यांनी मला विचारले कारण काय झाले आणि माझ्या ओठाला सुजन पण आली होती दवाखान्यात जाईपर्यंत त्यामुळे मग सरांना मी सांगितलं की मी असंअसं प्रॉडक्ट यूज केलं तर सर मला खूप ओरडले की तू एक्सपायरी डेट वगैरे बघितली का मी म्हटलं हो सर मी तर बघितलेली आहे एक्सपायरी डेट तर बिलकुल जी आहे ती राईटच आहे पण मी जी पिंक शेडमध्ये मागवली होती ती आली रेड कलरमध्ये मग माझ्या लक्षात आलं की ही जी कंपनी आहे ही कंपनी खूप बोगस आहे आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही या कंपनीचं कुठलंही प्रोडक्ट तुम्ही घेऊ नका मी तुम्हाला विनंती करते माझे पूर्ण ओठ फाटले आणि खराब झाले आणि आज मी स्वतःचा चेहरा असा आरशात बघू शकत नाही कारण माझे ओठ म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही मी चेहऱ्याला आता माझ्या मास्क लावून ठेवते की माझे ओठ कोणाला दिसले नाही पाहिजे त्यामुळे खूप पॅक्ट मला वाटत आहे की ही कंपनी खूप खराब आहे खूप बोगस आहे तुम्ही याचं प्रॉडक्ट बिलकुल उचलू नका धन्यवाद